नमस्कार आम्ही टॅक्सी ड्राइवर बोलतो श्री डिपार्टमेंट मधून बोलाना कुठला प्याकेज पाहिजे तुम्हाला अच्छा अच्छा किती जण आहे फॅमिलीमध्ये आपल्या गाडी मध्ये तीन जण टॅक्सी आहे अच्छा अच्छा पाच गाव कोण कोणते घ्यायचे आपल्याला

अच्छा अच्छा अ ठीक आहे ना त कधी पासून पाहिजे आपल्यलाला अच्छा मग आपल्या आपल्या गाडीचं कस आता आपल्याला आपल पंधरा रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला पैसे लागतात हा किलोमीटर प्रमाणे आपल्या टॅक्सीच भाडं राहील यांच्यामध्ये तुम्हाला एक टाइम जेवण एक टाइम नास्ता आणि एक रात्र मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलला ह हे आपल्या पंधरा रुपये किलोमीटरच्या चार्ज मध्ये राहणार आहे यासाठी आपण ह नाही नाही तस नाही आहे तुमचे तीनिही सेमी सीटर फक्त पंधरा रुपये किलोमीटर प्रमाणे मीटर प्रमाणे चालणार आहे आपली गाडी एक किलोमीटर झाल तुम्ही तिन्ही प्रवासाचे भाड तिथं फक्त पंधरा रुपये होणार मीटर प्रमाणे चालते टॅक्सी

या प्रमाणे आपण पाच गाव आहे जे वन टाईम तुम्हाला तिथे किती दिवस थांबायचे आहे तुम्हाला जर दोन दिवसा दिवस एक्सट्रा लावयाच असेल तर तिथे तुम्हाला एक्सट्रा भाडं पडेल मग त्याच तस पाच दिवस पाच तुमचे जे स्टेशन आहे ते तर तुमचे दोनच दिवसात होणार आहेत हाव पण तुम्हाला जर आठ दिवस लागत असेल तर त्या साठी तुम्हाला वेगळं भाडं वेगळं लगेच त्याच याच प्रमाणे पाच गाव करणार आहे तर तुम्हाला निघायच केव्हा आहे उद्या सकाळी निघनार आहे का बर बर तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग करा लागेल काही हाव फिफ्टी परसेण्ट पैसे फोनपे वर करायचे तुम्हाला फिफ्टी परसेन्ट रिटर्न येतांना ओके धन्यवाद